हॅलो हां बी एस एन एल काय कोण बोलत आहे ओके विनायक राऊत बरं बरं बरं बरं माझा प्रॉब्लेम आहे असा तो तुम्हाला मी सांगतो थोडा की मी इथं नाळे कॉलनीत राहतो आहे कोल्हापूर नाळे कॉलनी तर माझ्या लँडलाईनमध्ये एक जरा प्रॉब्लेम दिसतो आहे मला ऐकू येत नाही काहीतरी वायर कट झाल्यासारखं वाटतं आहे मला इथं काही लोकांचं म्हणणं आहे की इथं या भागात आमच्या इथं उंदरं खूप आहेत झालेली आणि त्यामुळं उंदरांनी काहीतरी वायर कुरतडली असावी असा एक संशय येतो आहे तर त्यामुळं आणि मला फारच अडचण व्हायला लागली आहे लँडलाईन बंद असल्यामुळं मला फार ते गरजेचं आहे अगदी माझ्या बिझनेससाठी आणि एकूणच आणि त्यामुळं ते एक दुरुस्त व्हायला पाहिजे आहे तर काय करता येईल आपल्याला तुमच्याकडून कोण पाठवता येईल काय बघायला म्हणजे मला केव्हापर्यंत हे मिळेल क म्हणजे कोण पाठवाल केव्हा पाठवाल असं काही तुम्हाला सांगता येईल का किंवा हे तुम्ही करू शकता की मला बाहेरून करायला लागेल काय हे तुमची ड्युटी आहे नाही वगैरे असं काही मला जर समजलं तर ते मला जास्त बरं पडेल म्हणजे जर वाट तुम्ही म्हणला की आम्ही त्या भागात करू शकत नाही किंवा उंदरांचं काय असलं तर आम्हाला ते करता येत नाही वगैरे असं काही असेल तर मला तुम्ही आधी स्पष्ट सांगा मग मला दुसरी काही ती योजना करायला लागेल किंवा तुमच्याकडून होत असेल तर मला बार फार बरं होईल झालं तर आणि म्हणजे मग मला फक्त एवढंच काय मला क मी का काय गावाला जाणार आहे काही दिवस तर थोडे लवकर येऊ शकाल का एक दोन तीन दिवसात ह्या शक्य झाल्यास बरं होईल बघा प्रयत्न करून हं म्हणजे माझं वय पण आता जास्ती आहे मी वयानं म्हणजे सिनियर सिटीजन आहे त्यामुळे मला फार तुमच्या ऑफिसला येऊन हेलपाटे मारणं वगैरे शक्य नाही आहे म्हणून मी आपल्याला फोन केला आहे तेव्हा तुम्ही जरा मला मदत केली तर फार बरं होईल हा ठीक आहे म्हणजे लवकरात लवकर माणूस पाठवलात तर फार बरं होईल आणि साधारण केव्हा द्या येऊ शकेल हे जर आत्ताच सांगितलं तर मला आणखीन बरं वाटेल ठीक आहे म्हणजे दोन तीन दिवसात तुम्ही पाठवत आहे हं धन्यवाद